आमची गाडी खराब झाली होती स्विफ्ट डिझायर तर ती कसं पहिले स्टार्टिंगला सेल्फ उचलताना थोडं लेट उचलत आहे सेल्फ हां टाईम घेई थोडा आणि आवाज पण येते सेल्फमध्ये आणि परत दुबत पण मारत आहे आणि थोडं चढा गीडाला थोडं पेपरेशन खूप होतं आहे मॅन्युअल आहे आमची

ठीक आहे आणि

आवरेज पण देत नाही आहे सर्विसिंग आता काय ते खूप दिवस झाले त्याचे त्याचा काय इशू नाही झाली असेल पंधरा वीस टोटल बघा लागेल बघलं की सांगतो मी न तुम्हाला आणि परत हां अंदाज तर तसं तर काय का आता पिटर काट्यावरच बघाय लागेल आणि परत ते गड्डा गिड्डा असला गुड्डा म्हणजे गतिरोधक असलं की ते थोडं व्हायब्रेशन म्हणजे आदळते खूप हां हां हां थोडी एक साईड पळते

ठीक आहे चालत आहे दुसरा नाही काय प्रॉब्लेम

टाईम भेटला की येतो घेऊन आता